आज फोटो काढण्यासाठी महागडा कॅमेराच हवा असे नाही हे एकदम बरोबर आहे कारण आजकाल फोटो काढण्यासाठी महागड्या कॅमेऱ्याची काही गरजच नाही त्या त्यासाठी इतरही पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आजकाल मोबाईल फोन हेच कॅमेऱ्याच्या बरोबरीचे निघालेले आहेत म्हणजे वन प्लस आयफोन किंवा मग आपले व्होवी फोर्टी हा देखील मोबाईल फोन नवीन आत्ता लाँच झालेला आहे तर या सगळ्या मोबाईलमध्ये फोटो एकदम खूप भारी येतात क्लियर येतात आणि म्हणूनच हे पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध असल्यामुळेच जास्त महागडा कॅमेरा घेण्याची देखील गरज आजच्या काळामध्ये भासत नाही